लोकांना त्यांच्या स्वतःच्या राज्यासंबंधी आणि भौगोलिक आर्थिक माहिती माहिती असली पाहिजे कारण की आपल्या राज्यामध्ये जे सामाजिक भौगोलिक माहिती आहे ती माहिती आपल्याला माहिती पाहिजे माहिती म्हणजे कशी की लोक आपले भौगोलिक क्षेत्र किती आहे आपल्या इथला सांस्कृतिक वारसा कसा आहे आपली इकडली लोकसंख्या किती आहे आपल्याला सामुद्रिक समुद्राचा किती पट्टा लाभलेला आहे किंवा वगैरे वगैरे आणखीन त्याच्यामध्ये खूप सा सारे आहे ते सर्व आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे कारण की आपल्या देशाचे भौगोलिक अर्थव्यवस्था ही खूप वेगळी आहे आपल्याकडे सामाजिक आर्थिक राजनैतिक व बरेच ठीक साऱ्या गोष्टी आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे आणि त्यामध्ये कसं की आपल्या राज्यामध्ये किती लोकसंख्या आहे लोकांचं वर्तणूक कसं आहे आपल्या इकडे सांस्कृतिकदृष्ट्या कार्यक्रम कसे राबवले जातात व अनेक जे घडामोडी आहे ते आपल्या इकडे कसे घडतात हे सर्व आपल्याला समजलं पाहिजे आणि या सर्व घडामोडी आपल्याला जर माहीत असेल आपल्या याच्यामध्ये राज्यामध्ये कोणतं गाव किंवा कोणतं शहर कुठे आहे त्याचा किती लोकसंख्या आहे इथले फ प्रसिद्ध जागा कोणत्या कोणत्या आहे या सर्व गोष्टी आपल्याला माहितीत पाहिजेच कारण की ते जर आपल्याला माहीत असेल तर पुढे जाऊन आपल्यालाही त्याचा फायदा होतो आपल्याला आपण कुठं बाहेर गेलो तर मग आपल्याला त्या ठिकाणाबद्दल आपल्याला बोलता येतं त्या ठिकाणाची पारखणी करता येते आणि त्या ठिकाणाबद्दल आपल्याला खूप साऱ्या माहितीसुद्धा कळते आणि अशा ठिकाणी आपलं फिरलं पण पाहिजे जर आपण फिरत जर नसेल तर आपल्याला काही त्या गोष्टीबद्दल माहीत नसणार जर आपण फिरत असेल तर मग आपल्याला अशा गोष्टींपैकी बरंचसं काही माहीत असेल आणि या सगळ्या गोष्टींचा परिणामी आपल्या याच्यावर जीवनावर खूप चांगला पडतो आणि खूप साऱ्या गोष्टी अशा चांगल्या होत असतात म्हणून माझं तर म्हणणं आहे आपण ह्या सगळ्या गोष्टींचा असा उपयोग केला पाहिजे आणि आपण सगळ्या गोष्टी माहिती करून घेतल्या पाहिजे आपल्या राज्यामध्ये कुठे कुठे काय आहे बहुतेक राजनैतिक गोष्टी कोणत्या आहे कोणत्या गोष्टी कशा आहे आणि कशा होतात हे सगळं आपल्याला माहिती घेऊन करून घेतलं पाहिजे म्हणून आपण या सर्व गोष्टी थोड्या थोड्या करून का होईना त्याचा तपास लावला पाहिजे आणि आपण जेवढ्या त्या गोष्टीचा तपास लावणार आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं जर राज्य असेल महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्रामध्ये जर कोणते कोणते शिखरे आहेत कोणते कोणते नद्या आहेत कोणते कोणते दऱ्या डोंगर आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आपण थोडासा विचार करून त्याबद्दल आपण खूप सारे माहिती गोळा केली पाहिजे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला सांगता येईन की आपल्या देशाला एवढं एवढे आपल्या राज्याला एवढं एवढं जे वारसा लाभलेला आहे तो वारसाही कळाला पायेन आपल्या इकडला राजनैतिक राज्य राजकारण पण थोडंसं सांगितलं पायेन आपल्या सर्व मुलांला किंवा आपल्या पिढीला पुढच्या येणाऱ्या पिढीला यासाठी आपण थोडासा विचार त्याचा केला पाहिजे